आमच्या गावामध्ये क्रिकेट भरपूर मुले खेळतात तसे क्रिकेटच जास्त करून राज्यातील प्रमुख क्रीडा संघ आहे म अन सगळीकडे क्रिकेटच जास्त हे फेमस आहे तसं मी पण टी व्हीवरती क्रिकेट जर भारत ऑष्ट्रेलियाचं जर असेल तर मी ते बघते मला पण आवडते बघन्या बघायला मी गृहिणीच असल्यामुळं आपल्याला काही त्यातली जास्त माहिती नसते पण सगळेजण म्हणत असतात क्रिकेट असं आहे तसं आहे त्यामुळं मी पाहाते छान आहे क्रिकेट आंतरराष्ट्रीय तसं फुटबॉल टेनिस बॅडमिंटन कुस्ती हे सगळेच खेळ म्हणजे हे फेमसच आहेत तसं छान खेळतात मला पण क्रिकेट म्हणजे तसं फक्त भारत नं ऑष्ट्रेलीयाचंच जास्त आवडतं बघायला पण कशी सर्व मुले जास्तकरून क्रिकेटचंच हे आहेत प्रेमी काय म्हणायचं त्याला प्रेमी आहेत जास्त ते आमचे छोटे छोटे मुलंसुद्धा बॅट बॉल घेऊन खेळत असतात सारखं क्रिकेट क्रिकेट करत असतात असं आहे क्रिकेट सगळीकडं प्रसिद्ध आहे